हा मला ना माझ्या मुलांचं ॲडमिशन करायचं होतं तुमच्या शाळेमध्ये माझा एक मुलगा एल के जीला आहे आणि एक थर्ड स्टँडर्डला आहे तर आता ते पहि लहान मोठ्या मुलाची शाळा पहिले दुसरी होती तर आता चेंज केली तर चालेल ना म्हणजे आधी तो एज एज बी शाळेत होता हां तर तुमची एन्क्वायरी मला जरा हां तर तिसरीला आहे तिसरीला हां आणि एक लहान एल के जीला आहे टी सी हो हो ठीक आहे ठीक आहे तिसरीच्या मुलांचं ओके चालेल किती आहे बोनस ठीक आहे ठीक आहे चालेल फीस किती आहे पूर्ण श वर्षभराची शाळेची एल कि जीची अच्छा अच्छा ठीक आहे आणि ॲडमिशनला कधी येऊ मी ठीक आहे ठीक आहे चालेल मग त्यांना घेऊन या लागेल का मुलांना सोबतच बरं चालेल हां चालेल चालेल ठीक आहे आणि डॉक्युमेंट अजून जर काही लागले तर तुम्ही सांगून द्या तसं मला वॉट्सॲप नंबर हाच आहे माझा आणि लास्ट डेट किती आहे ॲडमिशनची ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद ठेवू का